एखाद्या व्यक्तीला पाण्याची खूप भीती असते आणि त्यांची भीती घालवण्यासाठी आपण त्यांना पाण्यात ढकलणे हे अयोग्य आहे आपण त्याची भीती घालवण्यासाठी आपण त्याला दोरीने किंवा टुपाच्या सहाय्याने आपण त्याला पाण्याची भीती घालवण्याचा प्रयत्न केला पाहिजे पण आपण त्याला डायरेक पाण्यामध्ये लोटणे हे अयोग्य आहे आणि असे केल्याने आणि त्या माणसाचा जीव धोक्यात जाऊ शकतो असं करू नये त्याला आपण टूपच्या साहाय्याने पाण्याची भीती घालवू शकतो व त्याला पाण्याची भीती गेल्यानंतर तो आपल्या मनानेच पोहणे किंवा कोणतेही पाण्या पोहण्यासाठी भीती बाळगत नाही व पोहणे शिकतो